एजन्सीमधनं बोलत आहेत का सर मी कॉ कार बुक केलेली होती मी वैशाल माझं नाव सोनाली फुलझिले आहे आणि मी वैशालीनगरमधनं बोलते आहे मी बराच वेळ झाला तुमच्या एजन्सीमधनं कार बुक केलेली होती पण ती अजूनपर्यंत आलेली नाही आहे पण सांगायला हवं होतं ना का बरं नाही आली का इतका वेळ लागतोय मी बऱ्याच वेळची वाट बघतेय इथे त्यांनी सांगायला हवं होतं जर त्यांना वे नसेल सापडत तर मला कॉल करायला हवं होतं जर त्यांना वे सापडत नाही आहे तर त्यांनी मला कॉ माझा नंबर तिथे मी ॲड केलेला आहे तर त्यांनी मला कॉल करायला हवा आहे मी बोलू शकते त्यांच्याशी मला ही ट्रिप रद्द करायची आहे ऍक्च्युली बराच वेळ झाला आहे मला उशीर होतोय मला जिथे जायचं आहे सो मला ही ट्रिप रद्द करायची आहे तुम्ही प्लिज मला हेल्प करा आणि ही माझी ट्रिप कॅन्सल करून द्या प्लिज कॅन्सल द ट्रिप